नागपूर जिल्ह्यात कला हस्तकलेचे एक अनोखे स्थानिक आहे प्रकार आहे तर त्यातला एक प्रकार आहे मारबत बनवणे मारबत हे फक्त नागपूरामध्येच बनवतात तं मारबत बनवतात आणि ते मारबत बडग्या हे असे दोन बनवतात तर ते वेगवेगळ्या ठिकाणी जाळाला नेतात तर आपल्या घरचे जे कष्ट असतील बिमाऱ्या असतील तर ते लोक ओरडू ओरडू सांगतात घेऊन जा गे मारबत असे म्हणतात कारण ते आपल्या घरची इडापीडा घेऊन जाते तर तेच बा आमच्या नागपूरातलं एक अनोखे स्थानिक आहे